कुक्कुटपालन तसा चांगला व्यवसाय आहे पण त्यात कधी कधी नुकसान पण होतं म्हणजे जसं बर्डफ्लू वगैरे आला तर भरपूर कोंबड्या मरण पावतात तर तो एक प्रॉब्लेम आहेच पण तसं जास्त वेळा होत नाही पण त्यांची जर आपण निगा चांगली राखली स्वच्छता ठेवली तर हा व्यवसाय बऱ्यापैकी फायदा देणारा आहे तरीपण तो मला पुरेसा वाटत नाही कारण परिवारपण मोठा आहे त्याच्याबरोबर आम्ही आमच्याकडे एक चार म्हशी आहेत दोन गाय आहे तर दुग्ध व्यवसायपण बरोबर चालतो त्या व्यतिरिक्त काही शेळ्या आहेत तर शेळ्यांचं दूध पण जातं आणि त्यांचे जे क लेंड्या असतात त्याच्यापासून खत बनवून पण विकलं जातं